मी घरामध्ये फारसे पदार्थ बनवते पण त्यामध्ये सर्वात माझ्या हातून बनणारा पदार्थ म्हणजे सांभार आहे तर सांबारामध्ये मी सर्वच मसाले टाकते आणखीन त्याच्यामध्ये चिंच भिजवून त्याचं पाणी करून सुद्धा टाकते त्यामुळे सांबार हा खूपच छान होतो त्यामध्ये चिंच टाकते हे मी कोणाला सांगत नाही ते माझे सीक्रेट आहे आणखीन ते कोणी विचारलं तरसुद्धा नाही सांगत त्याच्यानी घरच्या लोकांना खूप सांभर आवडतो